मला झाडांची फार आवड आहे तर मी झाडे म्हटल्यानंतर झेंडूची झाडे पेरू परत कढीपत्ता हे झाडे उगवते आणि वेली म्हटल्यानंतर मनी प्लांट परत खायच्या पानांचा वेल जुई मोगरा हे अशा वेली उगवते